हॅलो उबर मला उद्या रात्री एक वाजता रेल्वे स्टेशनवरून दीडची ट्रेन पकडायची आहे तर मला असं विचारायचं होतं की रात्री मला उशिरापर्यंत तुमचा ॲटो मिळू शकते का ओके ओके काही नाईट चार्जेस वगैरे लागणार का त्याच्यामध्ये तर ठीक आहे ना मी मी आहे आणि माझ्यासोबत माझे दोन मित्र आहे ओके ओके त्यांचा पण एक्स्ट्रा चार्ज लागेला का ठीक आहे ना ठीक आहे ना मला कारला चौकावरून तुम्हाला पिकअप करायचं आहे आणि सोबत जाता जाता शिवाजी चौकातून माझ्या दोन मित्रांना पिकअप करायचं आहे तर तुम्ही उद्याला दहा वाजतापर्यंत येऊन जा ठीक आहे चालेल ना चालेल ना थोडा उशीर झाला तर चालेल पण कसा एक वाजेपर्यंत आपण रेल्वे स्टेशनवर पोचलो पाहिजे मिळून जाणार ना ठीक ठीक आहे ओके ओके थँक्यू सर